हॅलो एच पी गॅस एजन्सी हां हा सर मी स्नेहा ठाकरे बोलत आहे सर मला आहे ना ते आरक्षण संदर्भ क्रमांक जो आहे तो रद्द करायचा होता हां हां नाही सर आमच्या इथे ना आमच्या सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन येत आहे तर पाईपलाईन येत असल्यामुळे आता सिलेंडरची काही आवश्यकता नाही आहे ना तर म्हणून मला तो आरक्षण संदर्भ क्रमांक जो आहे तो रद्द करायचा होता हा सर हां त्यासाठी मला काय करावं लागेल सर ओके हां हां

हो हो सर ठीक आहे ना सर

हो सर हां हां आरक्षण क्रमांक आहे सर माझा दोन तीन तीन एक चार दोन

सर हा क्रमांक किती दिवसात रद्द होईल सर हां अच्छा अच्छा सर हो का अच्छा मग मला मॅसेज येईल का सर क्रमांक रद्द झाला वगैरे म्हणून मोबाईलवर

हो का सर हां ठीक आहे ना सर सर पंधरा दिवसात होतील का हे काम अच्छा हो कारण मला ती पाईपलाईन येणार आहे ना तर त्यासाठी लवकर करावं लागेल ना हे पंधरा दिवसात होईल ना हां हां आणि त्यासाठी मला कोणाला फोन करावं लागेल मग सर

अच्छा त्यांचा मोबाईल नंबर सांगता का सर बरं बरं ठीक आहे ना हं परत सांगा सर एकदा हां अच्छा अच्छा हां हां ठीक आहे ठीक आहे सर होईल सर पंधरा दिवसात हां

ओके सर ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद हां ठीक आहे सर ठेवते सर